हलो हो मॅडम टॅक्सी ड्रायवर बोलतो आहे हो मी येनार न मॅडम किती लोक आहात मॅडम चार लोक आहात होऊन होऊन जाणार मॅडम कधी जाना है उद्याला किती वाजता जायचं मॅडम पहाटे ठीक आहे न मॅडम येऊन जाणार मी मी येऊन जाणार मॅडम साडेसहा वाजता वरे हो मॅडम कॅन्डिडेट वाढतीन तंर पैसे वाढतील हो चार लोकाचं लागणार मॅडम कोराडी जायचा सातशे रुपये लागणार मॅडम सातशे आठशे हो मॅडम हो ठीक आहे न मॅडम येऊन जाणार न मी येऊन जाणार म्हण्टलं मी वेलकम मॅडम वेल